मराठी भाषेचा वापर बद्दल सांगायचं झालं तर मराठीत आधी आपण वहीमध्ये लिहित होतो किंवा कॉफीमध्ये किंवा एका नोटबुकमध्ये किंवा पत्राद्वारे आपण व्यवहार करत होतो की लोकांना आपला जर आता आपल्या रिलेशनवाल्याला आपल्याला त्यांना काही सांगायचं असले तर आपण पत्राद्वारे आणि जिथे काही साधनाची व्यवस्था नव्हती किंवा पाण्याचं पाणी पडत होतो किंवा इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नव्हता अशा वेळी त्यांना पंधरा पंधरा दिवस किंवा वीस वीस दिवस त्या त्यांना त्या म्हणजे जे आपल्याला माहिती द्यायची ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती पण आता इतका फास जमाना झालेला आहे टेक्नॉलॉजीमुळे की ज्यामुळे मोबाईलद्वारे इंटरनेद्वारे वाट्सअप फेसबुक इस्टाग्राम याद्वारे आपण लगेच त्या व्यक्तीद्वारे लगेच बोलू शकतो किंवा त्यांना व्हिडीओ कॉल करून आपण मोबाईलमध्ये बघू शकतो किंवा त्यांना विचारपूस करू शकतो फोनद्वारे एका मिनटात आता फरक पडले एका मिनटात सुद्धा फरक पडलेला नाही म्हणजे फरक एका मिनटाच्या म्हणजे एका मिनटात आपण त्यापर्यंत पोचू शकतो फॉरेनला कुठे अदर देशात सुद्धा एवढा ह्या टेक्नॉलॉजीने य प्रगती केलेली आहे